आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणजे सिंचन ही व्यवस्था नसल्यामुळे व हे पीक हे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे ह्या ह्याच्यामुळे सोयाबीन उडीद मूग असे अतिशय हे शेतकऱ्यांना घेता येत नाही तसे त्यांचे नुकसान म्हणजे पावसाअभावी केव्हा होईल याची काही गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे दिवस हे जगणे त्यांना कठीण होते अतिशय शेती कामामुळे हे शेतकऱ्यावर वीसेक मजूर हे ते सर्व अवलंबून असतात अशामुळे अतिशय या शेतकऱ्याला अडचणीशी सामना द्यावा लागतो तसेच शेतीमध्ये अतिशय राबावं लागते रात्रंदिवस हे करुनशानी पीक हातात येईल याची कोणत्याही प्रकारे गॅरंटी नसते अशा अतिशय म्हणजे त्यांना सर्व खर्च सर्व बँकेचे लोन ईकडेतिकडे सर्व व्यवस्था करुनशीनी लोन फिटेल ह्याची काही गॅरेंटी नसते अशा प्रकारे सर्व सर्वच लोकांना त्या शेतकऱ्यांना पोसावे लागते शेतमजूर अमुक व ते पूर्णत माल काढूनही सुद्धा शासन शेतकऱ्यांना पिकाला भाव देईल याची काही गॅरंटी नसते जास्त त्यांच्या जवळ भाग आल्यानंतर आल्यानंतर त्यांना योग्य हा भाव दिला जात नाही त्यामुळेसुद्धा त्यांना आलेला खर्च हासुद्धा म्हणजे त्यातून त्यांना अतिशय नुकसान होते अशा पद्धतीने शेतकऱ्यांवर अतिशय मोठी मोठी संकट आहे अशा प्रकारे शेती व्यवसाय हा अतिशय अडचणीत असून त्यामुळे हा हवामान व इतर इतर वातावरणावर हा अवलंबून असतो